हॅलो नमस्कार मी तेच पिझ्झासाठी ऑर्डर केला होता तर बराच वेळ झाला पण पिझ्झा आलेला नाही आहे बरं मी तुम्हाला बरं बरं ठीक आहे ना मी तुम्हाला एकदा माझा ॲड्रेस परत कन्फर्म करतो तर तुम्ही आठवलेनगरपासून जेव्हा याल ना सरळ सरळ तर तिथे पांडव चौक लागेल ठीक आहे मग पांडवचौकपासून लेफ्ट घेतला तर विकास कॉलनी आहे तिकडे गार्डनच्या मागे विकास कॉलनी तर तिथे सृष्टी बिल्डिंग आहे तर त्या सृष्टी बिल्डिंगमध्ये बी विंग थर्ड फ्लोर रूम नंबर थ्री झीरो टू

तर हा बरोबर तर तिकडे तुम्ही या लवकरात लवकर आणि माझं जे ऑर्डर आहे ते तुम्ही मला डिलीवर करून जा थॅंकयू